मराठी ही आपली मातृभाषा आहे मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आपण महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे समजा आपल्या महाराष्ट्रातले लगभग बारा करोड लोक मराठी भाषा बोलतात तर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपण मराठी भाषेला प्रोत्साहन देऊ शकतो आपण बाहेर गेल्यावर आपण सुद्धा मराठी बोलायला पाहिजे बरेच असे लोक राहते का जे आपल्या गावात राहते म्हणजे महाराष्ट्रात राहते पण ते मराठी न बोलता कधी कधी हिंदी बोलते पहा तर हिंदी न बोलता आपण जर मराठी भाषा बोललो आणि इतरांशी पण मराठी बोलण्याचा इतरांना जर प्रोत्साहन केलं तर आपण आपल्या भाषेचा प्रचार म्हणजे असं करु शकतो आणि जर ती भाषा आपल्याला जतन करायची असेल किंवा संपूर्ण ठिकाणी त्याला आपल्याला असं म्हणजे फैलवायची असेल इकडं तिकडं सगळ्यांनी मराठीचं जतन केलं पाहिजे तर ते करणं खूप सोपं आहे कारण आपण समजा त्याच्यासाठी काय करु शकतो का आपण स्वतः पण इंग मराठीत बोलायचं दुसऱ्याला पण मराठीतच बोलायला लावायचं तेवढंच नाही तर मराठीची पुस्तकं वाचायची मराठीत जे काही समजा पुस्तकं किंवा साहित्य लिहिलेलं आहे किंवा मराठीच्या ज्या काही कविता आहेत त्या आपण वाचायच्या आणि मराठीचा प्रचार करायचा पिक्चर पाह्यताना पण आपण मराठीतलेच पिक्चर पहायचे त्याच्यामुळे आपण मराठी भाषेचा अजूनही जास्त जास्त प्रचार प्रसार करु शकतो